मासे मासे पकडण्यासाठी नदीत आम्ही गेलो होतो नदीत आपले मासे धरायचे जाळे टाकले होते आणि टाकले आणि अर्ध्या घंट्यानं जे चक्रीवादळ चालू झालं का नाही पाणी चालू झालं हवा चालू झाली आणि नदीला पण पाणी आलं आमचे जाळे वाहून गेले सर्व आणि आमचा जीवावर आमच्या जीवाला पण हे धोका होता नदीत की आता घरी कसं जायचं एका झाडाखाली उभो होतो आम्ही ते झाड पण पूर्ण असं ये हालत जाये पूर्ण असे पळतच झालं आमचा जीव एवढा हे झाला होता की आम्हाला घरी येणं सुचे नाही एवढं आम्ही अडचणीत सापडलो होतो की आमचा जीव आम्ही कसा तरी आलो घरी आणि घरी पोचलो